बुलढाणा जिल्हा हा शैक्षणिकदृष्ट्या खूपच प्रगत झालेला आहे आणि इथे मोठे मोठ्या संधी उपलब्ध आहे शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत मुलं आनंदाने शिक्षण घेत आहेत इथ् इथल्या शाळा पण खूप प्रसिद्ध आहेत महाविद्यालये वैद्यकीय महाविद्यालय इंजिनिअरिंग महाविद्यालय आहेत प्रायव्हेट शाळा आहेत खाजगी शाळा आहेत सरकारी शाळा आहेत सगळ्या शाळाच आपापल्या पं पद्धतीनी आपापल्या स्तरावर खूप मोठं नाव कमवून आहेत त्याच्यामध्ये महाविद्यालयामध्ये जिजामाता महाविद्यालय शाहू महाविद्यालय अशा प्रकारे भरपूर महाविद्यालय आहेत शाळा सेंट जोसेफ विद्यालय आहे सेंट जोसेफ इंग्लिश स्कूल सहकार विद्या मंदिर कॅम्ब्रिज आहे पोद्दार आहे भरपूर शाळा आहेत भरपूर पर्याय आता प्रत्येक इथल्या ना लोकाण् लोकांना उपलब्ध झालेले आहेत आणि त्यांना पर्याय असल्यामुळे त्यांना त्यांच्या आवडीच्या शाळेमध्ये आपल्या पाल्याला घालणं सोपं झालेलं आहे आता फीसचा जर विचार केला तर प्रत्येक शाळेची फी वेगवेगळी आहे त्यामुळे काहींना ज्यांच्या नोकऱ्या चांगल्या आहेत ज्यांचे व्यवसाय चांगले चालतात अशांना त्या फी नक्कीच परवडतात पण त्यात त्यामध्ये काही शेतकरी असतील काही चे विलकं जो पगार आहे तो कमी असेल अशांना ते खाजगी शाळांच्या फी परवडत नाही त्याच्यामुळे त्यांची मुलं ते सरकारी शाळांमध्ये टाकतात सरकारी शाळासुद्धा चांगल्या झालेल्या आहेत त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची शाळा इथे आपल्याला शाळेचे पर्याय उपलब्ध आहेत आणि कोर्सेस पाहायला गेलं तर सगळ्याच प्रकारचे कोर्सेस इथे आहेत अभियांत्रिकी आहे तुमचा मेडिकल वैद्यकीय आहे वकील वकिली आहे त्याच्यानंतर खूप प्रकारचे कोर्सेस पण आहेत व्यावसायिक मार्गदर्शनाचे वेगवेगळे कोर्सेस आहेत ह्या सगळ्याच याच्यात अॅडमिशन्स पण चांगल्या होतात मुलं पण आनंदाने त्याच्यामध्ये अॅडमिशन घेतात त्यामुळे सगळ्या दृष्टीने बुलढाणा जिल्हा हा चांगला आहे